नमस्कार भारत विमान कंपनि का सर माझे उ हैद्राबाद ते सोलापूर बुकिंग आहे माझ्या आईला दवाखान्यासाठी हैद्राबादला नेण्यासाठी विमान उड्डाणाच्या वेळेस व्हीलचेअरची खूप आवश्यकता आहे माझ्या आईला चालणं होत नाही तर विमा व्हीलचेअरची आपण व्यवस्था करावी वीलचेअर दवाखान्यात नेण्यासाठी आव् आवश्यक आहे चालता येत नसल्यामुळं व्हीलचेअरची उपलब्ध क पुढील सप्ताहात करू शकता का याबद्दल आपली मदत आवश्यक आहे तरी मला मदत करण्यात यावी